सातारा जिल्ह्यामधे पारंपरिक शेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे विशेषतः ऊसाचं उत्पादन एक जास्त असतं सोयाबीनचं पीक इकडं जास्त घेतलं जातं आणि त्याचबरोबर आपल्याकडं दुधाचा व्यवसाय पण मोठ्या प्रमाणात आहे कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो की हे जे तरकारी जे आहेत भाजीपाला वगैरे ह्याच्यात पण मोठ्या प्रमाणात शेतीशी निगडीत आणि शेतीशी पूरक असलेले व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात परंतु अलिकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर फळफळाचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला दिसत आहे किंवा मग तुम्ही जर विचार केलात तर अलीकडं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हॉटेलिंगचं एक मोठ्या प्रमाणात प्रस्त वाढलेलं आहे हॉटेल जास्ती वाढताना दिसतायत ही एक गोष्ट आहे हॉटेलमध्ये लोक करत आहेत दुसरा भाग करियरचं जर म्हणाल तर करियरकडं काय झालं माहिती आहे का इथं भरती किंवा पोलिस भरतीकडे मोठ्या प्रमाणात आहेत यू पी एस सी एम पी एस सी या परीक्षांच्याकडे मोठ्या प्रमाणात ओढ आहे या मुलांचा त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंटसारखे व्यवसाय जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मुलं जाताना दिसत आहेत आता आणि कौशल्याधिष्ठीत या सगळ्या गोष्टी असल्यामुळं लोकांना कसं की पैसा रोज मिळाला पाहिजे किंवा पैसा मिळाला पाहिजे अशा प्रकारचे व्यवसाय ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत फार कमी लोक खरं म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये उतरत आहेत पण अलिकडं स्पर्धापरीक्षेचं पण अशा वेगवेगळ्या परीक्षामध्ये होणारे घोटाळे कुठं काय ह्याच्यामुळं सुद्धा अडचणी झालेल्या दिसत आहेत सातारा जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर म्हणाल आर्थिक योगदान तर मोठ्या प्रमाणात जर योगदान असेल तर ते शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे व्यावसायिक व्यावसायिकांचं आहे नंतर घराची बांधणी वगैरे करणारे बिल्डरचा व्यवसाय एक मोठ्या प्रमाणात चाललेला आपल्याला बघायला दिसतो आहे त्याच्यानंतर जिल्ह्याचं अर्थकारणाला जीवनशैलीला कसं हातभायला हा भाव लावतात ही काही गोष्ट सांगायची गरज नाही आहे तर मला असं वाटतं की जीवनशैलीला हातभार लावणारे म्हटलं तशी पूरक व्यवसाय हॉटेलचे व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्ह्याचं अर्थकारण जे आहे ते म्हजे बँकिंग क्षेत्र असेल किंवा हे शेती क्षेत्र असेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दळणवळणाचं क्षेत्र असेल त्याच्यानंतर हे इतर जे व्यवसाय भाजीपाल्या तरकारीचे व्यवसाय असतील ते असतील किंवा मार्केटिंगचं सुद्धा अलिकडच्या काळात काही कंपन्या वगैरे झालेल्या आहेत त्याच्यामुळं त्याच्या मार्केटिंगचे जे व्यवसा आहेत त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक अशा प्रकारचं योगदान आपल्याला दिसायला लागत आहे